स्वयंपाकाचा तर विषय असा आहे पूर्वीच्या काळात चुली असायच्या आपल्या आता गॅस आलेत तर गॅसचा फायदा घेतला लक्षात घेतला तर काही गॅसवर जेवण लवकर होतं पण चुलीवर जेवण जे आपण शिजवतो त्याला खूप चव येते चुलीच्या जेव जेवणावर आणि गॅसचं काय डिप्रेशन आहे गॅसचं असं आहे की आपल्याला एकदम घाईमध्ये आपूनन जायचं असेल तर सटकन आपण चला कुकर ठेवला कुकरवर टाकला का दोन शिटी तीन तीन शिट्या मारल्या की जेवण लगेच लगेच फास्ट होतंय दुसरा किचनमधला आपला एक स्वयंपाकघरातला दुसरा एक हे घेतलंत तुम्ही मुद्दा घेतला तर आपला मिक्सर आपला आता मिक्सर निघालेला आहे पूर्वी आपल्या काळात वरवंटा पाटा असायचा वरवंटा पाटा आता वाटण वाटायला आतापर्यंत कमीत कमीत आपल्याला वीस पंचवीस मिनटं अर्धा तास तरी लागायचा आता मिक्सर आल्याकारणा मुळे मिक्सरवर दोन मिनिटात ते पाच मिनिटात वाटण तयार होतोय मग तर हा फरक आता सध्या स्वयंपाकघरात होत चाललेला आहे